मराठी भाषेचा वापर तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर नक्कीच बदलला आहे पूर्वीच्या काळामध्ये शुद्ध मराठी बोललं जायचं म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती कोणी भेटला आपल्याला रस्त्यातून जाता जाता तर तेव्हा नमस्कार राम राम असं म्हणून त्याला अभिवादन केलं जायचं पण आता कसं आपण मेसेज पाठवतो फोनवरून तर तिथे हाय हॅलो असे शब्द वापरले जातात तर हा एक मोठा बदल आहे असं मला वाटतं किंवा पूर्वीच्या काळी कसं सॉरीला माफ करा हं किंवा थँक यू म्हणायचं असेल तर धन्यवाद आभारी आहोत असं म्हटलं जायचं पण आता जो तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे त्यानुसार इंग्रजी शब्दांचं मराठी भाषेवर आक्रमण झालं आहे काही प्रमाणात असं मला नक्कीच वाटतं म्हणजे अगदी आता माझ्यापेक्षा जी लहान मुलं आहेत किंवा माझ्या आधीची जी पिढी आहे त्यांच्या बोलण्यामध्ये मराठी भाषा फार कमी आपल्याला ऐकायला मिळते इंग्लिश शब्द त्यांच्या बोलण्यात फार जास्त नक्कीच येतात पण म्हणजे एकीकडे एकीकडे म्हणण्यापेक्षा मला हे नक्कीच मान्य आहे की मराठी भाषा आपली खूप छान आहे समृद्ध आहे सगळ्याच दृष्टींनी श्रीमंत आहे मराठी भाषा आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे हेही तितकंच खरं आहे पण जर काळाबरोबर आपल्याला चालायचं आहे तर तंत्रज्ञानाचा वापर करताना सगळ्याच प्रकारे बदल झाला आहे म्हणजे आपल्या जसा वेशभूषेत बदल झालेला आहे तसाच मराठीच्या वापरामध्ये सुद्धा बदल झालेला आहे म्हणजे तांत्रिक जे काही शब्द असतील ते इंग्लिशमध्येच बोलले जातात म्हणजे म्हणजे जसं शाळेमध्ये सेमी इंग्लिश पद्धतीनं श शिकवलं जातं तसंच आता मराठी बोलताना सेमी इंग्लिश बोलता येतं असं मला वाटतं पण काही शब्दांना नक्कीच पर्याय नाही आहे हो म्हणजे आता इंटरनेटला आपण इंटरनेटच म्हणणार त्याला मराठीत पर्यायी शब्द नाही आहे म्हणजे कितीही आपण जाळं म्हणलं तरी तो शब्द कोळ्याचं जाळं याच अर्थानं वापरला जातो त्याला दुसरा शब्द काय आहे किंवा आता जसं कॉम्प्युटरला संगणक हा शब्द आहे तसा लॅपटॉपला दुसरा काही शब्द नाही आहे ना मराठीमध्ये हेडफोन्स आहेत रिमोट आहे हे शब्द सगळे शब्द इंग्लिशच आहेत आणि त्याला पर्यायी मराठी शब्द कुठला आहे असं मला तरी माहिती नाही त्यामुळे जरी तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर मराठी भाषेचा वापर बदललेला आहे हे मान्य आहे मला पण त्याला काही पर्याय पण नाही आहे असं मला नक्कीच वाटतं आणि हा कोणाचा दोषही नाही आहे